माझ्या स्थितीमुळे मी भौतिक ठिकाणी नाही त्यामुळे मी तुमच्या परिसरातील रुग्णालयांच्या सुविधांविषयी थेट माहिती देऊ शकत नाही तुम्ही तुमच्या परिसरातील रुग्णालयांच्या वेबसाईट किंवा त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्ष किरण सी टी स्कॅन एम आर आय आणि इतर चाचण्यांसाठी सुविधांबद्दल माहिती मिळवू शकता तसेच तुम्ही स्थानिक लोकांकडून किंवा तुमच्या डॉक्टरांकडून देखील योग्य ठिकाणच्या शिफारस देऊ शकता